आमच्या परिसरात सध्या एक नवीन व्यवसाय सुरू झाला आहे याआधी कुणी असा व्यवसाय केलेला नाही आमच्या गावात एका व्यक्तीने मशरूम फार्मिंग सुरू केलेला आहे ते मशरूम फार्मिंग खूप कमी जागेत आणि जास्त प्रमाणात उत्पन्न देणारं आहे क मशरूम फार्मिंग हे पॉलीहाऊसमध्ये केलेलं आहे जे व्हाईट व्हाईट मशरूम असते ना तिचं फार्मिंग त्या व्यक्तीनं केलेलं आहे आणि अतिशय कमी जागेत ते उत्पन्न भरपूर उत्पन्न देतं कमी जागेत एकावर एक रॅक रॅक ठेवलेल्या आहेत आणि त्यावर ते मशरूम फार्मिंग केलं जातं आणि याचं प्रॉफिटही खूप मोठ्या प्रमाराव प्रमाणावर पाहायला मिळाला आहे आणि मला जर व्यवसाय करायचा असला तर मी एखादी आय टी कंपनी छोटीशी सुरू करू शकते कारण मी शिक्षणही त्याच ओरिएंटेड घेत आहे आणि याचं कारण म्हणजे भविष्यात त्याला स्कोप जास्त आहे जेव्हा आपण आता आय टी क्षेत्रात आहोत आणि आत्ता ए आय हे आलेलं आहे नवीन हे त्यात खूप स्कोप आहे आणि पुर पुढच्या भविष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानावर अवलंबून असणार आहे प्रत्येक आपण जेव्हा शेती करणार आहोत ना तेव्हा तिथे पण आपल्याला त तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे आणि हे आय टी फील्ड खूप पुढे गेलेलं आहे आणि त्यात त्यात व्यवसाय सुरू करावा असं तरी मला वाटतं